शाळा आणि बालपण हे खूप जिव्हाळ्याचे विषय असतात प्रत्येकाच्या आयुष्यातले आणि मी इंग्लिश मीडियमला होते त्यामुळे मोस्टली आमच्या पिकनिक्स अश्या रिसॉर्ट्सवरती वगैरे जायच्या ज्या मला अजिबात आवडत नव्हत्या बट स्टिल फ्रेंड्ससोबत मला खूप मजा यायची जायला तो एक दिवस खूप वर्षभरातला खूप तो एन्जॉय करण्यासारखा दिवस असतो खूप छान वाटायचं त्यादिवशी म्हणजे आपण कॅज्युअली आपण असं लवकर उठत नाही पण त्यादिवशी आपण असे रात्रभर असे विचार करु आणि बिफोर द टाईम बिफोर द अलार्म असे उठून रेडी वगैरे होत असू ती खूप गम्मत असते आपल्या पूर्ण आयुष्यातली ती एक गोड आठवण असते मला असं वाटतं आणि सहलीसाठी तर आम्ही मोस्टली असे सुरज वॉटरपार्कस टिकुजी नी वाडी शंग्रीला अशा सगळ्या रिसॉर्ट्सलाच जायचो